माझे प्रवासात पॅन कार्ड हरवले आहे ते मला परत मिळवायचे आहे तर तुम्ही मला मदत कर कराल का माझे पॅन कार्ड नंबर नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक शून्य आहे आणि आधार कार्डाचे शेवटचे चार अंक तीन शून्य दोन आठ आहेत मला हे माझे पॅन कार्ड काढणे आवश्यक आहे